हो मी वेगळी भाषा आणि संस्कृती असलेल्या स्थळाचा प्रवास केलेला आहे त्यामध्ये मी कर्नाटकला गेलेली होती तर कर्नाटकमध्ये सगळे कर्नाटक भा कर्नाटकी भाषा बोलणारे लोकं होते त्याच्यामध्ये आम्ही मराठी भाषेमध्ये बोलणारे बोलणारे लोकं होतो तर आम्हाला त्यांची भाषा कळत नव्हती प्रवास करताना आम्ही रेल्वे रेल्वे रेल्वेने प्रवास केला तर रेल्वे प्रवास करत असताना आम्हाला म्हणजे नागपूरवरून हैद्राबादपर्यंत आम्ही हिंदी वगैरे बोलायचो कारण त्यांना मराठी भाषा तर काही समजत नव्हती त्यांना तेलगू भाषा समजायची पण तेलगू भाषा आम्हाला काही यायची नाही तर त्यांना हिंदी भाषेमध्ये आम्ही त्यांच्याशी संवाद साधत होतो तेव्हा त्यांना हिंदी भाषेमध्ये संवाद साधला तर तेव्हा ते आमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायची आणि आम्हाला पण तो प्रवास नवीनच होता आम्हाला तिथले जे रूट होते ते माहिती नव्हते तर आम्ही त्यांना हिंदीमध्ये विचारत होतो आणि ते पण आम्हाला व्यवस्थित हिंदीमध्ये माहिती देत होते त्यांचा त्याच्यामुळे आमचा प्रवास पण एकदम सोयीस्कर झाला तसंच आम्हाला तिथे नवीन नवीन हैदराबादवरून अजून परत समोर जायचं होतं तर ते तेव्हा त्यांची पूर्ण भाषा ही वेगळी होती तर थोडंसं अवघड जायचं बोलायसाठी पण तेही समजण्याचा प्रयत्न करत होते हिंदीमध्ये हिंदी तर समजून जाते बऱ्याच ठिकाणी हिंदी भाषा ही सगळ्यांना येत असते त्याच्यामुळे हिंदी हिंदी हिंदी जे आहे हिंदीसोबत हिंदी भाषेमध्ये बोललं तर ते त्यांना कळते आणि त्याच्यामुळे आम्हाला प्रवास हा चांगला सोयीस्कर आणि सोयीचा झाला आम्ही तिथे एका मंदिरामध्ये गेलो होतो तर तिथे जे जेवण होतं ते एकदम वेगळं होतं त्या जेवणाची चव म्हणजे आम्ही म्हणजे आम्हाला म्हणजे क चव कळाली की तिथे कशा पद्धतीचं जेवण जेवले जाते तर त्याच्यामुळे वेगवेगळ्या स्थळी जेव्हा जातो आपण तर तिथलं जेवण आहे तिथले जे पर्यटन स्थळं आहे हे पहायला मिळते तिथले तिथलं जे कल्चर आहे हे आपल्याला माहिती होते त्याच्यामुळे प्रवास हा करत गेला तर आपल्या वेगवेगळ्या भाषा माहिती पडते संस्कृती माहिती पडते आणि मजा येते